हॅलो हॅलो ऐश्वर्या टेक्सटाईल शोरूममधून बोलत आहेत ना मॅडम आपण मॅडम नमस्ते मला की नाही आता दिवाळीनिमित्त मला शॉ खरेदी करायची होती कपड्यांची तर तुमच्याकडे हं सेल लागलेला आहे मला असं थोडं माहिती पडलेलं होतं तर तुमच्याकडे आहेत का सेल वगैरे लागलेला अच्छा तुमच्याकडे कुठले कुठले आहेत हं हं अच्छा मला की नाही साड्या हव्या होत्यात तर साड्यांची कुठले व्हेराइटीज आहे तुमच्याकडे कोणते पॅटर्न आहेत अच्छा पैठणीमध्ये पैठणी काय रेंजपासून आहे तुमच्याकडे अच्छा तर पैठणीमध्ये की नाही मला दोन पैठणी हव्या आहेत जे तुमची स्टार्टिंग रेंज आहे त्यामध्ये कपडा चांगला आहे ना त्याचा हो हो हो हो मी येईल नक्की येईल शॉपमध्ये तर पैठणीमध्ये मला एक लाल कलर हवा आहे आणि एक ग्रीन कलरमध्ये पाहिजे आहे आणि सिल्कमध्ये आहेत का आपल्याकडे साड्या अच्छा तर सिल्कच्या की नाही मला डेली युजेससाठी दोन साड्या हव्या होत्या त्यामध्ये हं कलर जो आहे तो कोणताही कलर चालेल मला तर त्यामध्ये भेटून जाईल ना अच्छा ठीक आहे चालेल चालेल आणि ड्रेसेसमध्ये तुमच्याकडे कॉटनचे ड्रेसेस आहेत का अच्छा तर कॉटनच्या ड्रेसमध्ये मला एक जोडी हवा आहे कॉटनमध्ये तर जो चांगला ड्रेस असेल तर तो एक काढून ठेवाल ठीक आहे हां तर ह्याची हे जे आहे तुम्ही हे मटेरिअल काढून ठेवाल हवं तर मी तुमच्या शॉपमध्ये येऊन मी हे सामान पिकअप करून घेईल ठीक आहे हां हां हो हो हो हो म्हणजे दिवाळीला जसे दोन दिवस बाकी राहतील ना त्या याच्यानी मी येऊन जाईल आणि याचं पेमेंट तुम्हाला मी कसं आता ऑनलाईन करू की आल्यावरतीच देऊ बरं तर मी तुम्हाला काही ॲडवान्स जो जे आहे ते मी तुम्हाला आता पे करते आहे आणि बाकी जो पेमेंट आहे तो मी तुम्हाला मग सामा सामान पिकअप केल्यानंतर पे पे करते हां ओके ठीक आहे थँक यू